मी एक लघु उद्योगपती आहे आणि जी एस टी परताव्याच्या प्रक्रियामध्ये वारंवार होणाऱ्या विलंबामुळे मला अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे परतावाना वेळेवर मिळत नसल्याने आमच्या व्यवसायाच्यावर खूप परिणाम होत आहे आणि त्यामुळे उत्पादन क्षमता वाढवणे कठीण झाले आहे या समस्याचे विवरण करण्यासाठी मी तुम्हालाही तक्रार करत आहे यासाठी मी जी एस टी विभागाकडे औपचरिक तक्रारसुद्धा केलेली आहे आणि त्याच्यावर नोंदणीसुद्धा केलेली आहे या तक्रारीत मी परताव्याच्या विलंबाची स्पष्ट कारणे नमूद करणार आहे आणि या संदर्भात वेळोवेळी जो पाठपुरावा लागेल तो करणार आहे अद्यापी परतावा न मिळण्याची माहिती देणार आहे तसेच माझ्या तक्रारीचा मसूदा ही मी विनंती करणार आहे तरी तुम्ही मला सहकार्य करावे धन्यवाद